हॅलो सर मी म्हटलं सर माझं दहावी झालं आहे कंप्लीट आता मला एजुकेशन पुढं करायचं आहे मला महाराष्ट्रामध्ये करायचं आहे तिथं महाराष्ट्रामध्ये कॉलेज वगैरे कोणते चांगले आहे

मला एलेवेंथ करायचं आहे

मला डॉक्टर बनायचं आहे

अच्छा

नागपूर सिटी

माझे नाईन्टी सेव्हेन थँक्यु सर असं

ठीक आहे ना सर अच्छा

पण सर बेस्टच कॉलेज आहे ना अच्छा ठीक आहे ना सर अच्छा हा माझं मराठीमध्ये झालं आहे मराठी मीडियम मध्ये शिकले आहे सर

थँक यू सर ठीक आहे ना सर